मराठी भाषाही जास्त करून महाराष्ट्रात बोलली जाणारी भाषा ही आहे पण बाकी राज्यामध्ये मराठी भाषेला तेवढं महत्व ह हे प्राप्त होत नाही कारण मराठी भाषिक लोकं दुसऱ्या राज्यात जाऊन कोणत्या प्रकारचा व्यवसाय धंदा नोकरी करणे हे स्वीकारत नाही त्यामुळे मराठी भाषेचे सम्मान आदर हे दुसऱ्या राज्यातील लोकांना निर्माण होत नाही महाराष्ट्राबरोबर कर्नाटकाचा काही भाग हा मराठी भाषिकांचा आहे व गोव्याचा भाग ज्यामध्ये मराठी भाषा बोलली जाते म्हणून मराठी भाषेची या दोनतीन राज्यामधे थोडाफार तो तरी सम्मान केला जाते पण मराठी भाषा ही फक्त महाराष्ट्रात बोलती न जाता संपूर्ण भारत देशात बोलली जावी त्या करता मराठी भाषिकांनी आपली व्य व्यवसाय राज्य व्यवसाय आणि त्याचबरोबर नोकरी कार्येही दुसऱ्या राज्यात जाऊन करायला पाहिजे त्यामुळे मराठी भाषेचे ज्ञान लोकांना होईल व मराठी भाषेचा प्रचार सुद्धा सर्वदूर पसरेल